मासेमारीशी संबंधित असं पर्यावरणीय किंवा संवर्धनाच्या समस्या आहेत जसे आपण सागर समुद्र किंवा समुद्राच्या किनारी जातो आपण समुद्रामध्ये खेळायला जातो तेव्हा आपण बघतो की तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्रकिनारी जेव्हा बसलेले असतात मासेकरी तर तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आपल्याला बघ बघायला मिळतात बांगडा फिश आहे किंवा बांगडा फिश आहे पॉम्पलेट आहे सुरमई आहे ईवन छोटे झिंगे आहे तसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात त्या त्या जलप्रदूषणामुळे म्हणजे जल सागर मधलं समुद्रामधलं जे पाणी आहे ते दूषित झाल्यामुळे तर माशांचं जे आहे मासे मरण पावतात किंवा माशांचं जे आहे आहार जे आहे जे काही ते समुद्राद्वारे त्यांना मिळतात तर ते चूक म्हणजे त्याद्वारे त्यांची तब त्याद्वारे ते मासे तडफडून मरतात तर त्यामध्ये काही चेंजेस असा झाला पाहिजे की समुद्राचं जे पाणी आहे ते हमेशा चांगलं रहायला पाहिजे जल प्रदूषण नको व्हायला पाहिजे त्यामुळे मासेमारीसुद्धा मासेसुद्धा जे आहे समुद्रामधले किंवा नद्यांमधले मासे जे आहे ते चांगले राहतील आणि ॲट लीस्ट त्यांच्यामुळे लोकांना जे मा मासेकरी आहे त्यांना फायदा होतील किंवा ज्या काही आपण पौष्टिक आहारमधील त्यामध्ये आपण मासे खातो तर ते त्यामध्ये आपल्याला किटान माशांचे जे आहेत ज्या माशांच्या पोटामधले जी गंदगी आहे ती ईवन आपल्या पोटामध्ये जाणार नाही आपण त्याची काळजी घेतली पाहिजे असं काही च वर्षातून आपण काही बदल केले पाहिजेत